प्रांजल बोलतो आहे अरे तू कसं व्यवस्थित काम नाही केलंस ना तुला एक काम दिलेलं होतं हाउसकीपिंगचं तर तुला हाउसकीपिंगचं काम दिलेलं होतं मी तर तू तो काम व्यवस्थित केलं नाही तू रूम बरोबर क्लीन नाही केलीस तू जे काही आहे डेस्क आणि साफसफाई बरोबर केली नाही आहे काय वर्क केलं आहेस तू नाही तू असं मन मला असं वाटलं नाही ना की तू तसं काही वर्क केलं आहेस बुवा म्हणून कारण मी बघ मी बघितलं तर व्यवस्थित क्लीनिंग होतंच नाही डेस्क बरोबर साफ नव्हते तिथे काय ठेवायचं पण तिथे असं मी बघितलं तर होतंच नाही ना मग तुला जे करायला सांगितलं होतं की कुठली वस्तू कुठे ठेवायची क्लीनिंग कशी करायची बेड कसे लावायचे डेस्क कसं साफसूफ डेस्कवर प्रत्येक वस्तू टा दुसरे कोणी आपले कुठे गेस्ट येतात तर त्यांचं डेस्क त्यांची चेअर कुठे ठेवायची काय व्यवस्थित क कुठे काय करायचं तुला ते सर्व सांगून गेले होते मी तू एकही व व्यवस्थित ठेवलेलं नाही आहेस मग आता काय करायचं अरे तू आता सुट्टीवर आहेस पण जे गेस्ट येतील जे आपले जे गेस्ट आहेत ते येतील हा टॉपिक तर वेगळा आहे तू आज सुट्टीवर आहेस हे वेगळं झालं पण जे गेस्ट येतील त्याकरिता मी तुला सांगितलं होतं की तू व्यवस्थित काम करशील किंवा जी वस्तू जिथे आहे ती तिथेच ठेवायची त्यांना कुठल्याच प्रकारची प्रॉब्लेम नको व्हायला त्याकरिता तुला हाउसकीपिंगचं एक काम दिलं होतं तू तेही व्यवस्थित केलं नाही नको आता असू दे ते आपण नंतर करू या ठीक आहे आता असू दे मग ओके ठीक आहे काही हरकत नाही ठीक आहे असू दे हां ठीक आहे चालेल